लहानपणी मला पोहण्याची खूप भीती वाटायची की बुवा मला मला मला पोहणं येत नाही मी बुडेल मला काय होईल म मला माझी आई खूप बोलायची विहिरीवर गेल्यावर मग मला मला विहिरीत प पहिले पोहता येत नव्हते मला माझ्या मित्राने पोहणं शिकवले त्याचं नाव नागेश कांबळे आहे तो तो माझा खूप खूप चांगला मित्र आहे त्याने मला पोहणे शिकवले आहे जर एक एक एके दिवस मी घराबाहेर चाललो होतो माझा मित्राने मला आवाज दिला चल म्हणे पवायला मग मी मग मी पोहायला गेलो मग तिथे मग तिथे मला त्यानं नेले मगं तिथे एका एका एका हिरीला दोरी बांधलेली होती त्या त्या त्याने मला म्हटले की चल उडी मार म्या म्हटलं नाही भावा मला भेव मला भीती वाटते नाही म्हणे मार मी आहे म्हणे मी तुला बुडू देणार नाही मग मग त्यानं मग मग मी मग मी थो थोडासा थांबलो आणि उडी मारण्याचा प्रयत्न केला उडी उडी मारताच मी मी त्या हिरीतल्या हिरीतल्या दोरीला धरले आणि हळूहळू पोहायला शिकलो नागेश नागेश भावाचं हे पोहणं शिकवणं हे मला खूपच खूप चांगलं काम केलं नागेश नागेश माझा खूप चांगला मित्र आहे